खेळासाठी फक्त पैसा किंवा फक्त जागा असून चालत नाही तर त्यासाठी काही प्रेरणाही असायला हव्यात उदाहरणार्थ मनू भाकरने सांगितलेले शेवटचे शब्द म्हणजे मी रोज भगवद्गीता वाचते आणि शेवटच्या क्षणाला मला अर्जुनाची एकाग्रता आठवली स्वप्नील कुसाले तर रेल्वेत नोकरी करणारा खेडेगावातला फक्त खेळासाठी जिद्द हाही महत्वाचा एक मुद्दा आहेच नीरज चोप्राने मान्य केले की मी इतका तंदुरुस्त नव्हतो म्हणजे खेळामध्ये जिंकल्याच्या आनंदाप्रमाणे अपयशही पचवता आले पाहिजे काही खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट हे केवळ प्रेरणा नाही तर त्यासाठी पैसाही भरपूर लागतो ग्रामीण भागात सर्वांना ते शक्य नसते अशावेळी तेथील विद्यार्थ्यांमधून त्यांचे गुण ओळखून शाळा संस्था आणि सरकार यानी मदत करावी असं मला वाटतं उदाहरण द्यायचं झालं तर रनिंग करणाऱ्यांना स्पाईक्स स्टार्टर अशा गोष्टी खूप महाग नसतात पण ते कोणीतरी स्पॉन्सर करू शक शकतात आणि करावेत असं मला वाटतं